घरात सिलेंडर वगैरे त्या सिलेंडरापाशी ज्वलनशील पदार्थ समजा त्या इलेक्ट्रिसिटीपासून दूर ठेवलं पाहिजे परत पेट्रोल डिझेलपासून दूर ज्वलनशील पदार्थापासून दूरच ठेवलं पाहिजे समजा की त्या लेकरं बाळं खेळत असते तर रात्री झोपताना रेग्युलेटर बंद केलं पाहिजे तिची स पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे सिलेंडरची स्वयंपाक करताना पद्धतशीर केला पाहिजे तर त्याच्यामध्ये वायसर वगैरे सर्व सर्विशिंग केली पाहिजे पाईप वगैरे बदलला पाहिजे परत अजून चांगलं नीटनीटकेपणा ठेवलं पाहिजे सिलेंडर आणि शेगडी दूर दूर जवळ ठेवल्या नाही पाहिजे लेकरं बाळाला जवळपास तर जाऊ देत नाही पाहिजे लिकेज वगैरे आहे का सर्व माहिती घेणे घ्यायला पाहिजे परत अजून चांगलं पुसणं वगैरे त्याला त्याच्यावर पाणी वगैरे सांडू द्या नाही पाहिजे सिलेंडर आणि त्याची काळजी घ्या पाहिजे रेग्युलेटर नवीन एका वर्षाला पाईप सर्व शेगडी सगळंच नवीन नवीन केलं पाहिजे